हाय मिनल अगं बघ ना आता अकरा वाजून तेवीस मिनटं झालेलं आहे आणि आता आपल्या इथं आटोही नाही आहेत खूप उशीर झालेला आहे आणि मला समजत नाही की मी काय करू कारण की पंधरा मिनटापासून बसही नाही आहे ट्रेनही नाही आहे आणि रिक्षाही नाही आहे इथे काय करावं हे समजत नाही आहे विचार केला की कॅब बुक करावं पण प्रयत्न करते पण लोकेशनचा थोडासा प्रॉब्लेम दाखवतं आहे हो आता बघ ना रात्रीच्या अकरा वाजून गेलेले आहे साडे अकरा होत आलेले आहेत आणि मला पुढं जाऊन एक फ्लाईट पकडायची आहे

हो मुंबईची फ्लाईट मला पकडायची आहे माझा एक कार्यक्रम आहे तिथे त्यामुळे पण आता एवढा उशीर झालेला आहे आणि कॅबही बुक होत नाही आहे ओके चालेल मिनल तू मला सांग की कसं ॲप हे यूज करायचं उभर म्हणले ना ठीक आहे मी प्लेस्टोरला जाऊन हे ॲप डाउनलोड करत आहे उबर डाउनलोड केल्यानंतर मला असं लक्षात आलं आहे की ते काही ॲक्सेस आहेत ते मागत आहेत मी पूर्णपणे ते ॲक्सेस देऊन लोकेशन सेट केले आहे आणि जे लोकेशन आहे बेंगलुरु मधलं जे ऑटोमॅटिकली ते काय झालेलं आहे कॅप्चर केलेलं आहे मी आता मला जिथं पोहोचवायचं आहे ते ठिकाण मी तिथं टाकत आहे बेंगलोर एअरपोर्ट म्हणून

मी आता ते सिलेक्ट केलेलं आहे आणि तिथं वेगवेगळे प्रकारचे जे आहेत जसं की कॅब असेल ऑटो असेल याचं ऑप्शन येत आहेत प्रा ज्या काही किंमत आहे त्याची म्हणजे जर सो येण्या जाण्याचा जे अंतर असेल ते किती मिनटात ते आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतो आहे ते दाखवतं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जर समजा असं ट्राफिक असेल येण्या जाण्याचं तर तेही दाखवतं आहे आता वेळ खूप झाला असल्यामुळे मी दहा किंवा पंधरा मिनटं वाट बघू शकते आता मी सिलेक्ट तर केलेलं आहे लोकेशन जे आहे मी सेट करून ठेवलेलं आहे आणि मी वाट बघत आहे अशाच प्रकारचे जे वेगवेगळे ॲप आहेत उबर असेल ओला असेल रॅपिडो असेल ह्या प्रकारचेही ॲपच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या माझ्यापर्यंत येत आहेत आणि पण त्यातलं मी उबर हे सिलेक्ट करून लोकेशन मी बरोबर सेट केलेलं आहे आणि आता सध्याला पिकअप करण्यासाठी नेण्यासाठी मला एक अपडेट आलेलं आहे एक नोटिफिकेशन आल्यामुळे मी ती बघत आहे आणि मला असं वाटतं आहे की ती माझ्या अंतरावरच आहे पाच मिनटात ते मला पिक करेल जेव्हा मी ऑटोमध्ये किंवा कॅबमध्ये बसेल तेव्हा मी तुला पुढच्या प्रवासाबद्दल सांगेल थँक्यू